आमच्या बागेत निरनिराळ्या प्रकारची फुलांची झाडे आहेत जास्वंद तगर मोगरा सदाफुली गुलाब यासारखी फुलांची झाडं आहेत सर्व झाडांची मी उत्तम निगा राखत असतो जास्वंद आणि सदाफुली ह्या झाडांना वर्षभर फुलं येत असतात तसेच बोगनवेलीचे सुद्धा झाड आहे त्या झाडाला देखील उत्तम बहर येतो ज्या वेळेला ह्या सर्व झाडांना बहर येतो आणि ही झाडं उत्तम प्रकारे फुललेली असतात तेव्हा बागेचे आणि घराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि हे सौंदर्य आपल्या मनाला खूप मोठा आनंद आणि सुख देऊन जाते